आमच्या कुटुंबात जर बघायला गेलंत तर सामुदायातील लोकप्रिय सामुदायिक कार्यक्रम असं म्हणायला गेलात तर आमचे वेगवेगळे सण असतात जसं की मराठी म्हटल्यावर गणेश चतुर्थी दिवाळी दसरा हे सगळं म्हणजे असं खूप धूमधडाक्यात असतं आणि जवळपास दहाअकरा दिवसांच्या वरती चालतं आणि थोडक्यात पार्टी केल्यासारखंच असतं सगळे नातेवाईक एकत्र येतात मग एकत्र जेवतात एकत्र धमाल करतात आता प्रत्येक सणाच्या वेळी प्रत्येक गोष्ट बदलत जाते म्हणजे आता चतुर्थी असली की फुगड्या असणार नवरात्र असली की गरबा असणार त्याच्यानंतर दिवाळी असली की दिवे लावायचे पणत्या लावायच्या वेगवेगळा फराळ फराळ करायचा म्हणजे थोडक्यात वेस्टर्न साईडला जे पार्टी म्हणतात ती आमच्या इकडे सणवार असतात सणांच्या वेळेला इतकी मजा येते सगळी भावंडं सगळे नातेवाईक सगळे एकत्र येतात आपल्या जुन्या घरात आणि खूप धमाल असते सगळे एकत्र आल्यामुळे वेगवेगळे खेळपण खेळता येतात संगीतखुर्ची गाण्यांच्या भेंड्या खूप जास्त मजा येते म्हणजे असं वाटतं की सण कायमच चालू रहावेत आणि तेव्हा सुट्टीपण असते त्याच्यामुळे खूप असं बरं वाटतं घरात बसायला असं आपल्या भावंडांसोबत